हॅलो दादा ओला अव्हेलेबल आहे का आम्हाला रामटेकला जायचं होतं ॲक्चुली आम्हाला पाच वाजता जायचं आहे तर थोडं लवकरच या तुम्ही आम्ही काही नाही तीन चार लोकं आहेत तर तुम्ही लवकर आले तर मग कसं लवकर जाता येईल आम्हाला मग तिकडे पण आम्हाला खूप फिरायचंय त्याच्यामुळे मग तुम्ही लवकर आले तर थोडं बरं होईल कारण आमच्या घरचे पण त्यांना जायचं आहे बाहेर तर तुम्ही प्लीज लवकर यायचं जरा प्रयत्न करा वाटलंच तर तुम्ही सांगाल तेवढे पैसे आम्ही देऊ पैशाचा काही प्रॉब्लेम नाहीये पण प्लीज तुम्ही लवकर या कारण आम्हाला तिकडून बाहेर पण जायचंय नसेल तर आम्ही दुसरी कॅब बुक करू शकतो पण तुम्ही येऊ शकत असाल तर तसं आम्हाला सांगा आधीच